हां किती झाले दादा तुझे एकशे दहा बरं पाचशे रुपये सुटे आहेत तुझ्याकडे नाही माझ्याकडे अरे पाचशेची नोट आहे नाही मग आता इथे सुटे मिळणे आवघड आहे तुझ्याकडे फोनपे आहे का नाहीतर मग जीपे पेटीएम काही तरी चालू असेल ना तुझ्याकडे नाही म्हणजे मला कुठल्या ना कुठल्या पद्धतीन तुला ते देता येईल कुठलाही ऑनलाईनचं पेमेंटचं मोड तुझं असेल तर तू मला सांग मी तुला पेमेंट करतो नाही आता आड आत् आत्ता अडचण झाली ना आत्ता माझ्याकडे नेमकी कॅश नाही आहे तेवढी हां पाचशेचीच नोट आहे त्यामुळे नाही प्लीज बघ तू म्हणशील तर फोनपे करतो जीपे ही माझ्याकडे करण्यासारखी सुविधा आहे माझ्याकडे तुझा तुझा नंबर सांगतो का तुझा फोनपेचा नंबर सांग मला काय सद काय नंबर काय हां सांग सांग तुझा नंबर सांग मला हां ठीक आहे मी त्याच्यावर तुला तुला करतो लगेच ठीक आहे ठीक आहे धन्यवाद